आमच्या भागात ही कुपोषण ही समस्या जरी नसली सर तरी पण आमच्या भागामध्ये शुद्ध पाण्याचा प्र प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे जसं की आमच्या गावामध्ये शुद्ध पाणी येत नाही त्यामुळे पोटाचे आजार तसेच त्वचेसंबंधीचे आजार जे आहे ते आमच्या गावामधल्या लोकांना खूप जास्त प्रमाणात उद्भवत आहे आणि त्याकडे त् त्याची आम्ही ग्रामपंचायतीकडे तक्रार केली असता त्याची दखल ग्रामपंचायत आमच्या भागामध्ये घेत नाही तसेच त त्याच्यावर काही उपाययोजना आहे की नाही हे पण ते सांगत नाहीत दरवर्षी ग्रामपंचायतीला जो निधी येतो त्या पैसे तुम्ही काय करता शुद्ध पाणी आम्हाला मिळत नाही त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली असता ते त्याच्यावर काहीच उपाययोजना आहे ते सांगत नाही तसेच पोषक आहार शेतीसाठी ज् पाणी स् श् चांगल्या कारखान्याचं पाणी असल्यामुळे ते शेतीला पु पुरेसं असे पाणी मिळत नाही त्यामुळे जो पोषक आहार शरीरासाठी आवश्यक असतो तो पोषक आहारसुद्धा आम्हाला मिळत नाही अशुद्ध पाण्यामुळे जे आहेय अनेक प्रकारचे विकार गावकऱ्यांमध्ये पाहावयास मिळतो तरी ई च् प्रत्येकां प्रत्येकांकडे फील्टर अव्हेलेबल राहीलच असं नाही तरी ग्रामपंचायत नी त्यावर काहीतरी वेगवेगळ्या उपाययोजना आणून गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळेल यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे असं आम्हाला वाटते तरीही ग्रामपंचायत ती दखल घेत नाही राज्य सरकारसुद्धा यावर राज्य सरकारने काही उपाययोजना करायला पाहिजे गावातलं आमच्या गावामध्ये यम आय डि सी एरिया असल्यामुळे सांडपाणी हे नदी नाले विहिरीमध्ये सोडल्या जाते त्यामुळे गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नाही जर ते सांडपाणी व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावली नाही तर काही दिवसांत गावकऱ्यांमध्ये एक अशु शुद्ध व प् तसेच त्वचेसंंबंधीचे आजार किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे आजार तसेच पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे त्यासाठी काही उपाययोजना आम्ही करू इच्छितो पण त्यासाठी जी उपाययोजना आहे ती खूप खर्चिक पद्धतीची असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष आहे आणि त्यामुळे आम्ही ती समस्या फील्टर वगैरे लावून तसेच जे सांडपाणी आहे ते गावाच्या विहिरीमध्ये न सोडता ते एखाद्या न् नाल्यात वगैरे सोडून किंवा मग त्याच्यासाठी वेगवेगळे खड्डे करून त्या खड्ड्यात ते सांडपाणी सोडण्याची आम्ही व्यवस्था करू आणि शुद्ध पाणी सर्वांना मिळेल आणि पोषक आहारसुद्धा सर्वांना मिळेल यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू